खास करून विशेष पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि मोदक तर पुरणपोळीमध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे मुख्य घटक वापरले जातात ते स शिजवून ते त्याच्यापासून पुरण केलं जातं ते पुरण वाटलं जातं बारीक केलं जातं आणि आपण जी पुरणपोळी करतो त्याच्यामध्ये साध्या पोळीचं साधं कणिक मळून त्याच्यामध्ये हे पुरण भरून ती पोळी हळूवार हाताने लाटून ती खाल्ली जाते ही पोळी साजूक तुपाबरोबर खाल्ली जाते कोकणामध्ये नारळ असतात त्यामुळे नारळाचं दूध काढून त्याच्याबरोबरही पुरणपोळी खाल्ली जाते तुपाबरोबर पुरणपोळी खाणं आणि नारळाच्या दुधाबरोबर पोळी खाणं याच्यात या चवींमध्ये पण खूप म्हणजे मस्त आ वेगवेग वेगवेगळा आनंद आहे त्याचप्रमाणे ग मोदक मोदकामधे मोदक दोन्हीकडे केले जातात पण जनरली कोकणात मिळणारे कोकणात नारळ मोदकासाठी जे नारळ काढले जातात ते थोडेसे कमी कोवळे जून नारळ वापरले जात नाही आणि त्या कोवळ्या नारळाच्यामधे गूळ घालून जे सारण केलं जातं त्याची टेस्ट म्हणजे अहाहा अशी ती असते आणि त्याच्यातून तिकडे भातही म्हणजे तांदूळही भरपूर पिकतात त्यामुळे घरचे तांदूळ घरचे नारळ आणि अशा प्रकारे ते केलेले मोदक म्हणजे अशी बोटं चाटत बसावी असा तो प्रकार होतो तर अशी ही पुरणपोळी आणि मोदक हे खास पदार्थ आहेत जे करायला खरं तर पेशन्सही खूप लागतो अशे झटपट होणारे पदार्थ नाही आहेत ते पण त्याला निगुतीने छान वेळ घेऊन जर केले तर त्यांच्यासारखे खायला उत्कृष्ट पदार्थ नाहीत असं माझं मत आहे